बातम्या पाहण्याचे अनेक फायदे आहेत आजकालच्या तरुण पिढींना फक्त बातम्या नकोत काही नाही व्हाट्सअप चार जे असलेलं इंस्टाग्राम वगैरे असे हवे आहेत पण मी असा प्रयत्न करीन की तरुण पिढीनी पण बातम्या बघ बघणे खूपच गरजेचे आहे कारण की बातम्यातून आपल्याला आपल्या आवा आजूबाजूला काय कुठलं काय घडलं हेची चांगली माहिती मिळवली जाते आपण टचमध्ये राहतो स्थानिक वावर जवता असतो तिथं आपले कुठे काय घडलं ह्याची लिकली म्हणजे माहिती ल ताबडतोब माहिती मिळते ते प्रसारमाध्यम म्हणजे फक्त बातम्या आहेत म्हणून बातम्या पाहण्याची अनेक कारणे आहेत त्यामुळे मी तरुण पिढीना आवर्जून सांगेन की बातम्या पाहणंही फार गरजेचं आहे